हॅलो ऐक की माझं एक काम करणार काय माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्सची फाईल आहे ते मी घरीच विसरली आहे आणि माझे सगळे त्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत आणि ते मला आता जरा लागणार होते माझं एक काम आहे त्यासाठी मग आमच्या घरी जाऊन जरा ती फाईल वगैरे घेऊन त्याच्यातले फोटोज मला सेंड करतेस काय कारण मला आता ते खूपच इम्पॉर्टंट होतं घरात मम्मी वगैरे असेल ती देईल बग तुझ्याकडे ती फाईल आणि त्यातले फोटोज फक्त मला जरा सेंड कर किंवा तुला जर आत्ता पॉसिबल असेल तर ती फाईल घेऊन मला देऊ देऊ शकतेस काय तू मी एका कॅफेमध्ये आहे आत्ता वाटलं तर मी तुला त्या कॅफेचा ॲड्रेस वगैरे मेसेज करेन मला ती फायल आत्ता जरा लागणार होती आत्ता तुला जमणार नाही आहे काय बरं ठीक आहे चालेल मी दुसऱ्या कोणाला तरी सांगते ट्राय करते पण प्लीज तुला जर शक्य असेल तर प्लीज कर माझ्यासाठी तेवढं कारण मला आत्ता ती फाईल खूपच इम्पॉर्टंट आहे आणि मला ती आत्ता सबमिट करायलाच लागणार नाही तर माझं सगळं ते इन्श्युरन्सचं वगैरे मी करत आहे ते सगळं पुढं जाईल काम अडकून राहील त्याच्यामुळं बघ जरा प्लीज जमत असेल तर माझ्या कपाटामध्ये वरच्या कप्प्यामध्ये मी ती फाईल ठेवली आहे घरी जा मम्मी तुला फक्त ते सांगेल कुठं आहे आणि मला ते तू देऊ शकलीस तर आणून दे किंवा मग मला त्याचे फोटोस तरी सेंड कर मला आजच्या आज त्याचे फोटो द्यायलाच लागणार आहेत आणि आत्ता मी कॅफेतून यायला इथून मला वेळ लागणार आहे कारण इथं पण मी एका कामात अडकली आहे मला फोटोज तरी पाठव किंवा घेऊन तरी ये प्लीज एवढं कर माझ्यासाठी